कोण अनुताई का हां कशा आहात हो ठीक ठीक ठीक कसं चाललं आहे घरचं ओके तुम्ही गावाला जाता ना नेहमी गणपती जवळ आले हां हां हं नाही इथे एवढी कामं आहेत पण गावाला यावंसं वाटतं कारण तिथे गणपतीत वातावरण एकदम सुंदर झालेलं असं सगळीकडे हिरवंगार असं मस्त पाऊस पडत असतो गावचा गणपती एकदम सुरेख आणि सुंदर असतो तुमची गावची पाच दिवसाचे असतात परत तुमच्या गावची भजनं असतात ती मला फार आवडतात आणि काय काय असतं गावाला गणपतीचं ओके हो चालेल ना पण इथे गर्दी आणि एवढी हे असते लालबागच्या राजा चिंतामणचा जा चिंचपोकळीकडचा चिंतामणी खूप गर्दी असते इथे नाही ना ओळख असं ओळख नाही आहे तुमची आहे का हां हां हां नाहीतर आपण सिद्धिविनायकला जाऊ एकदा हां हां ओके चालेल नं हो बरोबर

आणि तुमच्या बिल्डिंगमध्ये पण असतो का गणपती तिथे काय कार्यक्रम असतात म्हणजे लाईक म्हणजे सामाजिक काय कार्यक्रम असतात करता का तुम्ही काही म्हणजे ब्लड डोनेशन किंवा असं काही ओके हां हां हो याल ना तुम्ही घेता का भाग मंगळागौरीमध्ये

चालेल हां चालेल ना खूप आवडेल हां हां काष्टी पातळ नेसून खेळता का तुम्ही चालेल चालेल हो हो चालेल चालेल ठीक आहे बाकी ठीक हो मस्त खूप मजा करूया चालेल ठीक आहे ओके चला काळजी घ्या हां बाय बाय बाय